लोक लग्नामध्ये नव नववधू वधूला वस्तू भेट देण्या जाणाऱ्या घरातील सामान घरातील सामान म्हटलं की ताटी ताटलीपासून वाटीपर्यंत तर कपाटपासून पलंगपर्यंत टेबलपासून खुर्च्यापर्यंत अशा अनेक वस्तू भेट जात दिल्या जातात तर काही लोक पैसेही पाकिटामध्ये दिले जातात तसं सोनं चांदी व दागिने असतात व कुणी नेकलेस देतं कुणी अंगठी देतं कुणी चेन देतं भेटवस्तूमध्ये नवरदेव नवरीला लोकांकडून भेट मिळत असतात आणि पाकिटामध्ये पैसेही दिले जातात तसं टी वी फ्रिज वॉशिंग मशीन शिलाई मशीन व मोटरसायकल कार अशा वस्तूही नववधू वधूला भेट दिले जातात हुंडा हुंडा म्हतलं की लोक आपल्या परिस्थितीनुसार हुंडा देतात घेतात हुंडा बघायला गेलं का कुणी लाख रुपये दोन लाख दीड लाख प्रत्येकाची जशी परिस्थिती त्या हिशोबाने हुंडा घेतला जातो व दिला जातो त्या हुंड्यामध्ये काही लोक त्याच्यात दागिने किंवा लग्नाचा खर्चही करतात आणि त्यामध्ये आपल्या लग्नाचे कार्य नववधू वधूने पार पाडलं जातं त्याला हुंडाही दिला जातो अशा प्रकारे लोकं नववधू वधूला लग्नामध्ये वस्तू अनेक भेट देतात आणि हुंडाही घेतला जातो अशा प्रकारे असतं